रत्नागिरी येथे समुद्रकिनाऱ्यावरती विविध शिल्पकला सादर केल्या जातात भाट्याच्या बीचवरती वाळूतील शिल्पे कोरली जातात वेगवेगळे विषय घेऊन या वाळूपासून शिल्प बनवली जातात तसेच इथे जे शंख शिंपले मिळतात त्यापासून महिला विविध कलाकुसरीच्या गोष्टी बनवतात घरात ठेवायच्या शोभेच्या वस्तू त्याचप्रमाणे पडदे हे या छोटे शिंपले विविध रंगाचे विविध आकाराचे वेगवेगळ्या शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवतात ही श् वाळूची शिल्प जी समुद्रकिनाऱ्यावरती कोरली जातात ही पाहण्यासाठी सुद्धा खूप दुरून लोक येतात